भारतातल्या फॅशनबद्दल बोलायचं झालं तर ह्या फॅशनमध्ये भारतातल्या फॅशनमध्ये बराच फरक पडलेला आहे कारण आपण आहे ना आपल्याकडे पूर्वी आपल्या ज्या स्त्रिया होत्या त्या नऊवारी साडी नेसत होत्या पुरुष धोतर नेसत होते काही प्रादेशिक लोक त्यांची लुंगी किंवा अस अर्धी च म्हणजे हाप पॅन्ट म्हणतात त्याला ते वापरत होते असं होतं आणि आता काय झालं परदेशी जी भारताच्या बाहेरची जी प पर हे रीतीरिवाज आहे ते वेगळं आहे खरं म्हणलं तुम्हाला खरं प्रांजळ माझं मत सांगायचं म्हटलं तर इंग्लंड अमेरिकेमदे आहे ना तिकडचे जे ब ब जनता आहे ती केव्हाच उघड्या अंगामध्ये फिरत नाही त्यांचे पूर्वीचे जर कपडे पाहिले तुम्ही तर पूर्ण कोट घातलेला पूर्ण अंग झकलेलं असं असायचं पण आता काय झालेलं आहे आता त्यांच्याकडे ते अगदी नवीन फॅशन याय लागले अर्ध्या कपड्यामध्ये अर्धे चड्ड्यामध्ये अर्ध अ अंग उघडं टाकण्यात हे बघून आता भारतामधेसुद्धा लोकं आहे ना त्यांचा अंदान अंधानुकरण करायला लागले आहेत तरी मला वाटतं की पूर्वीचे जे कपडे होते आमचे पूर्ण विजार किंवा अंगरखा किंवा पँट पँट नौवारी सिडियांची नऊवारी साडी वगैरे हे ज हे प्रकार मला खूप आवडतात कारण का नऊवारी साडीमध्ये बाईचं आहे ना बाईचं सौंदर्य उठून दिसतं ते पाश्चिमात्य देशामध्ये तसं होत नाही म्हणून मला भारतीय फॅशन किंवा कपड्यांची प्रकार खूप आवडतात